जे माझ्या भागात ज्या कला आहेत व हस्तकला आहे जसं की जे आहे लोकनृत्य असो संगीत असो वस्त्रकला असो चित्रकला असो आणि बऱ्याचशा कला आहेत जे आमच्या भागातल्या लोकांकडे आहेत आणि आपलं सांस्कृत्य किंवा आपले जे आहे पिढीला जपणे खूप गरजेचे आहे आणि त्या गोष्टींनी आपल्या राज्याचे स् जे आहे स्क्रां सांस्कृतिक गोष्टींना वारसा भेटतो जसे मी म्हणेल नृत्य आहे तर हा काय करतो आहे हा आपल्याला राज्याला दर्शवतो आहे की आपलं राज्य आहे कसं जसे लावणी म्हणता येईल महाराष्ट्राची तर ते दाखवते ते आपल्याला वारसा देतो आहे आपल्या सांस्कृतिक गोष्टींना वारसा देतो आहे आणि बरेचसे जसे की चित्रकला असो किंवा जे आपण कपडे घालतो आणि जे वस्त्रकला आहे म्हणजे ज्याप्रकारे आपण कपडे घालतो लुगडे असो किंवा धोतर असो जे पण काही आहे त्याणे दिसतं की आपली सांस्कृ म्हणजे आपली जी आहे सांस्कृतिक गोष्टी जे आहेत त्या कशाप्रकारे आहेत आणि ते आपल्या राज्याला दर्शवते आणि त्याच प्रकारे आपल्या जे आहे आपल्या राज्याला दर्शते जसे आपण म्हणता येईल जे तुकडोजी महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि बरेचसे ग्रंथ आहेत बरेचसे जे आहे कीर्तन आहेत महाराष्ट्रातील कीर्तन असो किंवा मग ओविज असो आणि अभंग असो भारुड असो तर जे सर्व काही आहे ते आपल्या संतांनी दिलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जशी ज्ञानेश्वरी लिहिली आहे तर ते दाखवतं आपल्या राज्याचे सांस्कृतिक गोष्टींना ते दर्शवतं आणि त्याला वारसा देतो